मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मीशोवरून मी जीन्स मागवलं होतं त्यावरनं मी कधीच ऑनलाईन शॉपिंग करत नाही पण मी माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की या ॲपवरून तू काही किंवा या साइटवरून काही मागवू शकतेस इथे चांगल्या क्वॉलिटीचे कपडे वगैरे मिड मिळतात सो मी मीशो ॲपवरनं एक जीन्स मागवला होता आणि मला बिलिव्ह नव्हतं की ते इतकं चांगलं निघेल म्हणून पण ते खरचं ते प्रोडक्ट खूप छान निघालं त्याची कापड क्वॉलिटी पण छान आहे ते खूप स्ट्रेचेबल आहे आणि अगदी कम्फर्टेबल झालं आहे मला आणि साइझला वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टींमधे व्यवस्थित आलेलं आहे सो माझा आता हा म्हणजे भ्रम निघालेला आहे किंवा म्हणजे संदेह पूर्णपणे मिटलेला आहे की ऑनलाईन कपडे चांगले नसतात त्या ॲपवरून किंवा काही काही ॲप असे असतात ज्यावर ऑनलाईन कपडे पण चांगले मिळत असतात